मी दोन दिवसाअगोदर मार्केटमध्ये माझ्याकरता सूज घ्यायला गेलो होतो माझे सूज खूप फाटून गेले होते तर मी एक न्यू सूज घेतला बट्ट मला तो जे दुकानदार आहेत त्यांनी मला तो पाचशेला तो सूज दिला आणखी त्यांनी मला त्याची वॉरंटीपण दिली होती बट मग मी त्याला काय दिवस यूस केला तर एका महिन्यानी त्याचा कलर निघायला लागला त्याची शिलाई निघायला लागली आणखी तो पायात घातल्यानंतर पण तो खूपच त्रास होत होते पाय पायाला सूजन आली माझ्या ते गोल स्टार कंपनीचे सूज होते तर आणखी मी दुकानाला दुकानात गेला तर त्यांनी म्हटला की याची वॉरंटी संपली तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही सूज चांगल्या कंपनीचे घ्या आणखी जु जिथून पण तुम्ही सूस पर्चेस करता त्यांना तुम्ही वॉरंटी मागा त्याची गॅरंटी मागा तर मी जे शूज ऑर्डर केले जे सूज मी घेतले दुकानातून ते मला खूपच अखरले आणि ते मला पाचशे रुपयाचे पडले तर माझे पैसे लॉस झाले असं मला वाटतं आहे